मला लिहायला आवडतं आणि मला लिहित असताना मी जोरातच लिहितो कारण की लिहित असताना आपली हँडरायटींग जर चांगली यायची असेल तर त्यासाठी तुम्ही जे लिहित आहात तर तुम्ही काय लिहित आहेत याचा आधी विचार करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही सर्व दोघं साइडला लाइन ओढणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी सुरवात करता असताना पॅारेग्राफ सोडणं हे खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ज्या विषयावर लिहित आहात त्या विषयावर आधी विचार करण्याची खूप गरज आहे की तुम्हाला ॲक्चुअली लिहायचं काय आहे आणि मी ज्या वेळेस लिहितो त्या वेळेस ज्या विषयावर मला लिहायचं आहे त्या वेळेस मी माझ्या वर्गशिक्षकांकडून मदत घेतो आणि त्यांच्याकडून मी बरेचसे शब्दांची जी अर्थ असतात ते मी समजून घेतो ते मला वाक्यात कसं यूज करता येतील ते मी समजून घेतो आणि मगच मी लिहायला सुरवात करतो